व निसर्गाच्या प्रेरणेने एखादा नवीन योग तयार करायचा असेल तर तो कोणता असं भरपूर जणं म्हणतात तर निसर्गाच्या याने आपण सकाळी कोवळ्या उन्हात बसून ध्यान स्थितीत बसून जर आपण एक ध्यान केलं तर आपण त्याला सूर्यातून प्रकाशातून भेटणारे विटॅमिन डी असेल त्या तुलनेत व ध्यानाच्या तुलनेत दोन्ही मिक्सअप करून एखाद्या योगाचे नाव देऊ व विटॅमिन डी हे आपल्या शरीरासाठी देखील खूप चांगले असते आ ते आपल्या केसांसाठी व आपल्या स्कीनसाठी आपल्या स्नायूसाठी खूप चांगली असते तर ध्यान केल्याने आपल्या बऱ्याच गोष्टी दूर होतात स्ट्रेस असो किंवा एकांत बसल्याने आपल्याला खूप शांत देखील वाटते योगा केल्याने आपल्याला खूप नवनवीन असे जे आजार होतात त्यांच्यापासून देखील आपल्याला सुटका होते कोणताही जर जरी योग केला तर त्याचा काही ना काही फायदा असतो असा कोणताही योग नाही की ज्यामुळे आपल्याला फायदा होत नाही जर आपण भरपूर मोठ्यामोठ्या ठिकाणी जर बघितलं तिथे योगाचे क्लास घेतात योगाचे वेगवेगळे प्रकार आसन असतात तर ते आसन केल्यावर शेवटचे आसन म्हणजे ते म्हणजे आपल्याला झोपायला सांगतात पूर्ण रिलॅक्स हात आपल्या खाली मांडीपाशी पाय सरळ एकदम रिलॅक्स झोपून घ्यायचं की त्यामुळे आपण जो योगा आसनं केलेली आहेत त्यामुळे आपल्या कुठेतरी काहीतरी आपले आवयव खेचले जातात तर दोन मिनिट त्या स्थितीमध्ये आपण झोपून राहिलो किंवा पडून राहिलो तर रिलॅक्स फील होतं की ज्यामुळे कुठेही आपल्याला ताणतणाव जो असतो ना तो कुठेतरी निर्माण होत नाही तर नवनवीन जसं की आपण चक्रासन बघतो ताडासन बघतो असे खूप सारे व्यायाम आहेत की ज्यांच्यामुळे त्रास नाही होत ते आपल्या शरीरासाठी चांगले असतात काही हाईट वाढण्यासाठी तर काही कंबरेचे व्यायाम व्यायाम असतात की ज्यामुळे कंबरदुखी आपली गुडघेदुखी हे काही होत नाही